नवजत बालकाला उत्तम स्वच्छ वातावरण मिळावं आणि त्याला कुठल्याही आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी आपण खूप काळजी घेतो जसं आपण बाळाला रोज स्वच्छ आंघोळ घालतो त्याला कुठल्याही रोगराई किंवा कुठलाही संसर्ग होऊ नये यासाठी आपल्या सरकारनी वेगवेगळ्या तऱ्हेचे लसी टीके याची योजना केलेली आहे जसं पोलिओचा टिका आहे किंवा याचं मलेरियाचा टिका आहे किंवा अशी विविध प्रकारचे जे आपण बाळांना देत असतो त्यांना जास्तीत जास्त लोकसंपर्कापासून दूर ठेवायचा प्रयत्न करतो स्वच्छ कपडे घालणं गरम गरम अन्न देणं हे आपण त्याला करतो जेणेकरून बाळ सुदृढ आणि स्वस्थ असं होईल